माझ्या बालपणीच्या आठवणी खूप काही आहेत आणि त्या मला खूप खास आहेत मी लहानपणी मैत्रिणीत रहात होती शाळेत जात होती लवकरच शाळेत म्हणजे माझ्या वडलांनी आम्हाला पाच वर्षाचं असतानाच पहिल्या वर्गात टाकलं आणि मला खूप आवडत होतं मी मैत्रिणीसोबत चौथ्या वर्गापर्यंत मी खेड्यावर शिकली नंतर मग मी मुर्तीजापूरला खेळ्याव शिकायला गेली तिथे मला खूप चांगल्या मैत्रिणी मिळाल्या आम्ही खूप खेळ अभ्यास करत होतो आम्हाला मॅडम पण खूप चांगल्या होत्या सर टिचर्स मॅडम सर्व चांगले होते खूप शिकवत होते आणि कन्याशाळा असल्यामुळे आम्हाला काही वाटतच नव्हतं घरी असल्यासारखं मॅडम पण आमच्या आईसारख्याच होत्या आम्ही खूप चांगलं अभ्यासही करत होतो खेळतही होतो सर्व मुली आणि आणि स्कऊट गाईटमध्ये भाग घेत होतो आम्ही खरी कमाई करत होतो आणि आमच्या वर्गातल्या ज्या गोरगरीबाच्या मुली होत्या त्यांना आम्ही मदत करत होतो आमचे सर येवडे छा चांगले होते की आम्हाला कधी गणिताचा विषय कधी घेतला कधी विचारलं तरी सर रेडीच असायचे सांगायला सरांना मॅडमला खूप आवडायचे जेवढं जेवढं आम्ही प्रश्न विचारत होतो तेवढे तेवढे आम्हाला ते चांगलं सांगत होते माझी मॅडम तर मला माझ्या आईसारखी बहिणीसारखीच होती खूप चांगल्या मॅडम होत्या मला गावाला जायचो आम्ही म्हणजे ट्रिप काढायच्या मॅडम ट्रिप काढून आम्ही सर्व वर्ग ट्रीपमध्ये जा तिथे जाऊन खूप कार्यक्रम करायचं खेळ खेळायला जायचं कबड्डी मला आवडता खेळ होता माझा कबड्डी मी कबड्डीत मी खोखोमध्ये भाग घेत होती आणि खूप शाळेच्या खेळ होत होते तर आम्ही त्याच्यामध्ये भाग घेत होतो खेळत होतो आम्ही आमच्या कधी आमच्या शाळेचा कन्या शाळेचा पहिला नंबरच असायचा